मागील गेल्या अनेक दशकांपासून भारतामध्ये तरुणांसाठी अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचं काम भारत सरकारने केलं आहे भारत सरकार हे आणि जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असू शकते परंतु पुरेशा नोकऱ्या निर्माण करत नाहीत हे प्रामुख्याने औद्योगिक क्रांती घडवण्यात अपयशी ठरल्यामुळे किंवा अलीकडील अनेक गोष्टी यामध्ये सामाविष्ट असल्यामुळे राज्यकर्त्यांच्या आणि धोरणकर्त्यांच्या मनातील खोट्या मिथकांना खोडून काढण्यासाठी अनेक धडे आणि कृतीसाठी साद घालतात नवीन तरुण यामधून उपाय शोधण्यासाठी अनेक नवनवीन गोष्टींचा वापर करतात उदाहरणार्थ यूट्यूबर कंटेंट क्रिएटर ट्रॅव्हलर कॉमेडियन इत्यादी अनेक गोष्टींच्या माध्यमातून तरुण लोक हे रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत एकोणीसशे एक्याण्णवपासून भारताने तीस वर्षामध्ये दरवर्षी जवळजवळ सहा टक्के वृद्धी केलेली आहे आणि भारत जगातील सर्वात मोठा बँक ऑफिस बनला आहे परंतु उत्पादनात अयशस्वी झाल्याने भारताचा जी डी पी हा पंधरा टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि त्यामुळे लोकसंख्येला रोजगार देण्याचं जे प परर्सेंटेज आहे आणि जागतिक वस्तूंच्या दोन टक्के मात्र वस्तू निर्यात करतो त्यामुळे फक्त अकरा टक्के भारत लोकसंख्येला रोजगार देऊ शकतो परंतु देशातून गरिबीतून वर आलेला नाही पूर्व आशियाई राष्ट्रे जसे की जापान कोरिया ताईवान सर्वांनी श्रमकेंद्रित उत्पादनांची निर्यात करण्याचा समानमंत्र जपला यामध्ये चीनचे हे ताजे उदाहरण आहे भारतात समस्या बेरोजगारीची नसून अल्परोजगार आहे त्यामुळे नियतकालिक कामगार सर्वेक्षण नोकऱ्यांच्या संकटाची व्याप्ती दर्शवत नाहीत बरेच लोक कमी उत्पादकता शेतातील बाजार अनौपचारिक नोकऱ्यांमध्ये काम करतात परंतु पुरेसा पगार किंवा पुरेसं मानधन हे नवीन युवकांच्या हातात मिळत नाही त्यामुळे अनेक आक्ष आशाआकांक्षा या त्या बाळगलेल्या आकांक्षा पूर्ण होत नाहीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका वगैरे यामध्येे याचा प्रभाव स्पष्टपणे दिसला आणि नोकऱ्यांची चिंता ही तरुणांनाच मोठ्या प्रमानावरती उद्भवत आहे तर मोठे तरुण किंवा मोठे लोक अनेक ठिकाणी काय करतात ट्रॅव्हलर्स हा बिझनेस म्हणून निवडतात समजा भारतामध्ये असलेले अनेक तीर्थक्षेत्र असतील पर्यटनस्थळं असतील या ठिकाणी लोकांना जाण्यासाठी प्रोत्साहित करतात याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होते आनि तरुणांना मानधन मिळते त्यामुळे ट्रॅव्हलर म्हणून अनेक तरुण हा व्यवसाय म्हणून निवडतात तसेच यूटूब यूटूबवर कंटेंट क्रिएटर हे दोन मार्गसुद्धा उत्पादनाचे किंवा मानधन मिळवण्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सोर्स आहेत आयफोनच्या जागतिक उत्पादनाचा विचार करता दोन हजार च चौदा तेपासून तर आत्तापर्यंत सव्वीस ते तीस टक्के त्याची इन्क्रिमेंट भारतामध्ये झालेली आहे ही चिनी कंपनी असल्यामुळे आपण बघतो की या चिनी कंपन्यांद्वारेसुद्धा अप्रत्यक्ष रोजगार भारतामधील तरुणांना मिळण्याचं काम होत आहे एक व्यवहार्य निर्यात करण्यासाठी केंद्र बनवण्या्साठी भारताला अजूनही आयफोनच्या घटक निर्मात्यांना आकर्षित करणे आवश्यक आहे त्यामुळे त्यातून अधिक नोकऱ्या मिळतील अधिक कौशन कौशल्य प्रदान करतील आणि अधिक तंत्रज्ञान हस्तांतरित करतील तरच ए एम आय सी एम ई जागतिक मूल्य साखळीशी जोडले जातील काही वर्षांपूर्वी असेच घडत होते की चीनसोबत व्यापारी तूट कमी होण्याचा एक पूरक फायदा आपल्या देशाला होत होता परंतु या सर्व गोष्टींचा प्रभाव तरुणांवरती पडतो आहे यामुळे यूटूबवर कंटेंट क्रिएटर ट्रॅव्हलर इत्यादी गोष्टी लोकांनी आपले जे मानधन मिळवण्याचं साधन हे तिकडं वळवलं आहे यूटूबवर खूप गोष्टी आणि खूप आपल्याला जसे ह विषय हवेत अनेक विषयांवर अनेक मार्गांनी भरपूर प्रमाणात कोठलेही प्रकारचे व्हिडिओ क्रिएट करून लोक समाजापर्यंत आपली माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करतात जी माहिती यूटूबवर अपलोड केल्यानंतर जास्त लोकांनी बघितल्यानंतर त्यातून मानधन एक मिळण्यास मदत होते तसेच कॉनटेंट क्रिएटर म्हणजे ब्लॉगर वगैरेसारख्या वेबसाईट तरुणांद्वारे डेव्हलप केल्या जातात लोक सकाळी वाचन स वाचनासाठी हे ब्लॉग्स वापर करतात तसेच आपले सरकार हे अनेक कंपन्या आणि परस्पर यांच्या व आधारावर आधारित वस्तूनिष्ठ आणि विश्वास आणि संवादाचे महत्त्व पूर्ण शिकवते नागरिक सेवक एम पी एल एक्झिक्युटिव्हच्या खुल्या मनाचे टीमने पंधरा महिने रुग्ण वाटाघाटी केल्या त्यांना आपला अहंकार दाराबाहेर सोडला आयफोनच्या गोष्टींनी जागतिक कंपन्यांना शक्तिशाली संकेत दिले आहेत की भारत आता उत्पादनासाठी प्रतिकृल स्थान नाही त्यामुळे शूज खरेदी करने किंवा श अन्न इत्यादी प्रक्रियांमध्ये यशस्वी पुनरती करण्याचे आवाहन आपल्यासमोर आहे त्यामुळे अनेक वेगवेगळे पद्धतीचे मार्ग शोधले जातात तर लोकांच्या मनोरंजनासाठीसुद्धा या सर्व गोष्टींचा फायदा होतो लोकं कॉमेडियन म्हणून काम करत आहेत अनेक स्टेजवरती काम केल्यानंतर लोकांना हसवण्याचा मार्ग अनेक सभागृहांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नाट्य क त नाट्य करून पैसा कमवणे हे लोकांसाठी आजकालचं रोजचं जीवन दैनंदिन जीवन याशी निगडीत झालेलं आहे यूटूबशिवाय श अनेक इतर मार्गांनुसार लोक आज पैसा कमवण्यासाठी धडपडत आहेत त्यामुळे गेल्या काही दशकांमध्ये भारतात नवनवीन नोकऱ्या आणि पदे निर्माण झालेली आहेत